आमच्याकडे वीज जी असते ती असते फक्त सोळा ते सात आठ तास ओवर ऑल जर बघितला गेला पर डे तर चोवीस घंटे म्हणजे एक तास रो एक दिवसं होतं तर चोवीस घंट्यामधून चोवीस तासांपैकी आमच्याकडे फक्त सोळा ते सतरा ग् तास आमच्याकडे वीज असते आणि बाकीची वीज खंडित केल्या गेया जाते ती वीज आम्हाला वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आमच्या जीवनावर प्रभावित होणाऱ्या अशा ऋतूंमध्ये ती वापरल्या जाते जसं पावसाळा आहे जसं उन्हाळा आहे पावसाळ्यामध्ये तर लाईट खूप कमी प्रमाणामध्ये जाते आणि उन्हाळ्या म् जी पावसाळ्यामध्ये जी बचत केली जाते लायटांची किंवा वीज खंडित केली जाते पावसाळा म्हणा किंवा हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला फॅनची गरज पडत नाही आपण फॅन किंवा कूलर किंवा एसी हे कमी प्रमाणामध्ये यूज करते किंवा यूजच करत नाही खूप जास्त थंडी असल्यामुळे तर जी पावसाळा आणि हिवाळ्यामधली जी वीज खंडित केली जाते तर ती उन्हाळ्यामध्ये यूज केल्या जाते उन्हाळ्या ऋतूमध्ये यूज केली जाते कारण उन्हाळा खूप जास्त प्रमाणामध्ये तापमान असल्यामुळे खूप जास्तीत जास्त तापतो आणि आपण विदाऊट फॅन राहू शकत नाही आणि जर आपण जर त्या टायमाला जर सोळा सतरा तास आठ ते नऊ तास जर लाईट गमावली किंवा जाऊ दिली वीज खंडित केली आठ ते नऊ तास तर बरेचसे कस्टमर्सच्या कंप्लेण येतील वीज निर्मिती यांच्याकडे किंवा वीज केंद्र यांच्याकडे की कारण की लोक जे आहे ते खूप चिडून जातील कारण की तापमानच असं असते की प्रत्येक टायमाला आपल्याला फॅन लागतो झोपायला म्हणा किंवा आपल्याला इव्हन कोणतही काम करत असलो उन्हाळ्यामध्ये तर त्या टायमाला आपल्याला फॅन लागतो फॅनशिवाय आपलं होत नाही कारण की टेंप्रेचर जे आहे ते खूप हाय लेवलचं असते उन्हाळ्यामध्ये खूप गरम होते अतिशय गरम होते तर ती जी अव ज्या पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये जी वीज खंडित केली जाते ती वीज खंडित केलेल्याचा वापर जो आहे तो उन्हाळा ऋतूमध्ये होतो आणि पावसाळा आणि उन्हाळ्यामध हिवाळ्यामध्ये सॉरी जी वीज खंडित केली जाते त्याच्यामुळे आमचे जे काम जे असेल ते काम होत नाही जसं आता आमच्याकडे एखादी फंक्शन असेल तर घरगुती आम्ही स्वयंपाक करायला जर ठरवलं तर त्यासाठी आम्हाला जर मिक्सरमधून काही वाटण बारीक करायचं असेल तर लाईट गेल्यामुळे आम्ही मिक्सरचा यूज करू शकत नाही परत आमच्याकडे जर एखादी काही मीटिंग आयोजित केली होम मीटिंगमध्ये तर त्यासाठी आम्ही लॅपटॉपचा जर यूज केला तर जर लाईट गेली तर आम्ही लॅपटं कसा चालू करणार कारण ते आमच्याकडे जनरेटर नाही आहे तर अशा गोष्टींमुळे आमच्या जीवनावरती प्रभाव होतो